हा बोला नमस्कार मॅडम टेक्सटाईल स्टोरमधून बोलते आहे मी सुवर्णा हां हां बिलकुल बिलकुल मॅडम

अच्छा तर आता आमच्याकडे अच्छा आपल्याकडे साड्यांचे जे प्रकार आहेत ते आहे पैठणी साडी आहे बनारसी आहे सिल्कमध्ये आहे जरदोशीमध्ये पण आहे तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे आहे त्या प्रकारे तुम्हाला भेटून जातील तुम्हाला पार्टीवेअरमध्ये पाहिजे आहे की डेली यूजेससाठी पाहिजे आहे साड्या अच्छा तर तुम्ही मला सिलेक्ट करून सांगाल मी तुम्हाला काही त्याचे फोटोस पाठवते आहे त्यामध्ये तुम्हाला कोणता कलर लागेल आणि कोणता पॅटर्न पाहिजे आहे ते मला तुम्ही सांगा ठीक आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आता दिवाळीनिमित्त काही ऑफर पण चाललेले आहेत जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये साड्या घेतल्या तर दोनवरती एक ऑफर टू प्लस वन अशी ऑफर ऑफर आपल्याकडे चाललेली आहे

बनारसी सिल्क साडीची प्राईस आपल्याकडे दीड हजारापासून स्टार्ट होते आहे दीड हजारापासून ते मॅक्सिमम सहा सात हजारापर्यंत जशी तुमची रेंज असेल त्या रेंजनुसार तुम्ही बघू शकता जर तुम्हाला कमी रेंजमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही कमी रेंजमध्ये सुध्दा बघू शकता बिलकुल बिलकुल तुम्हाला त्यामध्ये एक टेन पर्सेंट डिस्काउंट पण भेटणार आपल्याकडे कॉटनमध्ये पण आहेत कुर्त्या आणि बाकी जे आहेत फेब्रिक त्यामध्ये पण आहेत तर तुम्हाला कुर्त्या ज्या आहेत ते कोणत्या प्रकारचे पाहिजे आहेत तुम्हाला डेली यूजेससाठी पाहिजे आहेत हो आहेत आपल्याकडे ते पण लॅगिन आपल्याकडे दीडशेपासून स्टार्टिंग आहे आणि कुर्त्या ज्या आहेत त्या आपल्याकडे त्या दीडशेपासून स्टार्टिंग आहे ते मॅक्सिमम रेंजपर्यंत तर ते तुमच्या बजेटनुसार तुम्ही ते सांगू शकता ते खरेदी करू शकता हा तर तुम्हाला कुठल्या रेटमध्ये पाहिजे आहे कुर्ती

हो होतील होतील आपल्याकडे ते तुम्हाला जर तुम्ही लॅगिन आणि कुर्ती घेतले तर हे तुम्हाला लॅगिन आणि कुर्ती दोन्ही पण तुम्हाला तीन हजारामध्ये येऊन जातील हो हो त्यामध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट आपण देतो आहे आपल्याकडे तर तुम्हाला जर जर जास्त क्वांटिटी आहे तर आपण त्याला जास्त डिस्काउंट करू शकतो पंधरा पर्सेंटपर्यंत जाईल आपलं डिस्काउंट हा हो ओके चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे थँक यू मॅम